काळानुसार सामाजिक तसेच सांस्कृतिक नियम राज्यामध्ये बदललेले आहेत पूर्वीच्या काळी काही ठिकाणी स्त्रीला जाणे वर्जित होते परंतु आता तसे दिसत नाही प्रत्येक क्षेत्रात स्त्री आलेली आहे पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब खूप प्रमाणात होते परंतु आता नोकरीच्यामुळे किंवा जागेच्या अभावामुळे विभक्त झाली एकल कुटुंबाची पद्धत आली आहे माणूस स्वतंत्रपणे जगू शकतो सणवार किंवा सांस्कृतिक कार्यक्रम लग्नसमारंभ मरणधोरण इत्यादी ठिकाणी सर्व एकत्र येतात येण्या जाण्याची सोय प्रत्येकाकडे असतेच स्त्री पुरुष असा भेदभाव राहिलेला नाही